हॅलो हां आराद्या ट्रेडर्स ना मॅडम आम्ही परवा किराणा आणला होता पुन्हा आपल्या दुकानातून दोन दिवस झाले म्हणजे परवा दिवशी दोन दोन दिवस झाले हां तरं आमच्याकडं काही घरात अवेयलेबल वस्तू होत्या दोन तीन आयटम घरात जास्तीची निघाले मग ते रिटर्न घेता का तांदूळ नाही काहीच फोडलं नाही जसेल तसं आहे ते आणलं तसंच ठेवलं आहे परंतु म्हणजे आमच्याकडं आधीच्या निघाल्यामुळं डबल झाल्यात त्या घरात होत्या अवेलेबल त्यामुळे ते डबल वस्तू झाल्यात तांदूळ आहेत चहापत्तीचा एक पुडा आहे आणि एक हे आहे चहा चहा पुडा एक कॉफीचा पुडा आणि तांदूळ ह्या तीन वस्तू जास्तीच्या झाल्यात तरं रिटर्न घेता का त्या दुसरं मग मॅडम तुमच्या आपल्याकडं कोलगेटमध्ये दंतकांती आहे का पेस्टमध्ये हां चालेल मग काही विम बार विम लिक्विड परत दंतकांती असं काहीतरी आणते मी येताना वापस रिटन करून वेळ कधी येऊ द्या रिटर्नची वेळ कधीची आहे मॅडम कधीही आले तर चालेल ना रिटर्नची अशी काही शेपरेट वेळ नाही का

मग मी दुपारी येईन मॅडम तीन चार वाजता

हो हो इतर वस्तू आणि बिल पण घेऊन येते ते आणलेलं त्या दिसं तुम्ही पावती दिलेली ते त्याच्याप्रमाणं द्या मॅडम हो चालेल चालेल शेव असलं तर ठीक आहे नसेल तर मी घेऊन पण येते हो चालेल मग द्या तीन वाजता किंवाच आं हो चालेल बघू स्नॅक्समध्येही तुम्ही काय ठेवलं असलं खाण्याचे पदार्थ लहान मुलाला इतर बिस्किट वगैरे वेगवेगळे घेऊन येते त्याच्या बदल्यात मग हो हो चालेल